नमस्कार मी तनुषा जाधव बोलत आहे आणि मी संगमनर येथून संपर्क साधत आहे संगमनेर बीज मंडळामधे फोन लागला आहे का खरं तर आम्ही आमच्या घराची नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे त्यामुळे आम्हाला आमच्या विजेचा सध्याच्या विजेचा वापराचा अचूक अंदाज घेण्या्साठी मीटर वाचन करण्याची आवश्यकता वाटतेय तुम्ही कृपया एक वेळ ठरवून मीटर वाचण्याची व्यवस्था करू शकता का कधीपर्यंत याल तुम्ही हो चालेल चालेल नक्की आम्हाला ना हे वाचन नूतनीकरण्याच्या योजनामध्ये उपयोग होईल आणि त्यानुसार आम्हाला योग्य नियोजन करता येईल हां त्यामुळे आम्हाला असं वाटतें की लवकरात लवकर झालं पाहिजे तरी किती दिवस लागतील अच्छा दोन दिवसात होईल का बरं ठीक आहे चालेल चालेल नक्की चालेल हो ठीक आहे ठीक आहे फक्त तेवढं लवकरात लवकर वाचण्यासाठी वेळ निश्चित करा दोन दिवसाच्या आत येऊन जा हा म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम नाही ना पुढप काही हा कारण ते लवकरात लवकर झालं पाहिजे जरा काम आहेना घराचं त्यामुळें हो ठीक आहे चालेल चालेल नक्की चालत धन्यवाद